हा मी सह्याद्रीमधे बरंच ट्रेकिंग केलेलं आहे हायकिंग केलेलं आहे आपण पाणी कमी पिल्यामुळे पायात गोळे येतात पायात गोळे आल्यानंतर मला वाटतं त्या व्यक्तीला व्यवस्थित झोपवावं आराम करू द्यावा थोडंसं जो माहिती ज्याला आहे त्याने त्याच्या पायतले शूज काढून बूट काढून पायाला थोडं मालिश करायला हवं तेल असेल तर उत्तम तेल नसेल तर थोडंसं व्यायाम जे पंजे खालीवर करून आणि थोडंसं मालिश केल्याने आणि आराम केल्याने बरा आराम पडतो आणि पुढचं हायकिंग आपल्याला पूर्ण करता येतं म्हणजे हायकिंग मधे सोडायची काही गरज नसते माझ्यासोबत देखील असं झालेलं आहे त्यामुळे घाबरू नये थोडंसं आराम व्यायाम पाणी आणि थोडंसं खाल्लं आणि काही काळ थांबलं तर आपण पुढच्या हायकिंगसाठी निघू शकतो